घरी आलेल्या पाहुण्यांना आपण त्यांचे आदरातिथ्य करून त्यांचे मन समाधान करू शक घरी भारतात घरी आलेल्या पाहुणा हा हा देवाप्रमाणे मानला जातो भारतात एक म्हण आहे अतिथी देवो भव अतिथी म्हणजे पाहुणा घरी आलेला पाहुणा हा देवासमान मानला जातो व त्याला अन्न वस्त्र निवारा पोटभर जेवण देऊ त्याचे समाधान करून त्याचा आशिर्वाद घेणे घेतला जातो घरी आलेल्या पाहुण्याला गोड खाऊ घालणे आणि त्याची मनाचे समाधान करणे म्हणजे आशिर्वाद मिळवल्यासारखे मानले जाते आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना आमच्या आदरातिथ्य आम्ही उत्तमरित्या पार पाडतो त्यांना प्रथम आल्यावर पाणी देतो आणि ही चहापाणी करून त्यांना अन्न देऊन त्यांचे पोटभर भरून त्यांचे समाधान करतो त्यांचे समाधान करतो लोक अनेक लोक अनेक धार्मिक कार्यक्रमामध्ये अन्नदान करून लोकांचे आशिर्वाद मिळवतात आत लोकांचे आशिर्वाद मिळवतात अनेक वेळा लोक घरात समाधानासाठी लोकांना धार्मिक कार्यक्रमामध्ये वगैरे ए लोकांना मोठ्या प्रमाणात अन्नदान करतात